नमस्कार मी रेणुका अमर देशपांडे सुप्रभात मला तुमच्याशी काही प्रश्न विचारायचे आहेत मला इथून महाबळेश्वरला माझ्या मुलांच्या सुट्टीचे नियोजन करायचे आहे त्यासाठी मला रेल्वेची माहिती हवी आहे धाराशीव ते महाबळेश्वर रेल्वे किती वाजता निघते साधारण त्या रेल्वेचे दर तिकिटाचे फट फर्स्ट टायर सेकंड टायर अँड थर्ड टायरची दर काय असतील ट्रेनचा टायमिंग काय असेल ट्रेनमध्ये फॅसिलिटीज काय असतल हे समजण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे साधारणताः ट्रेनचे बुकिंग अर्जंटमध्ये भेटेल का ह्या संदर्भात माझा प्रश्न आहे